मला ब्रह्मांडामध्ये उत्सुकता तर वाटतेच वाटते आणि त्याचबरोबर तिथे घडणाऱ्या गोष्टी ह्या मानवाय मानवी जीवनावर आप् कसा प हे करतात त्याच्याबद्दलही उत्सुकता वाटते की आणि आपण ज्या गोष्टी इथून बघू शकत नाही त्या गोष्टींचे आपण पिक्चर लिहितो तसं पृथ्वी फि सूर्याभोवती फिरते जसं गुरुचं गुरु ग्रह आहे किंवा प्लुटो आहे किवा शुक्र आहे किवा आपल्या मराठी म्हणींमध्ये जे म्हटलं जातं शुक्राची चांदणी म्हणजे नक्की काय तर हे ग्रह खरंचंच खूप सुंदर असतात का पण आपल्या तर डोळ्यांना तर एवढी हे नाही आहे काय म्हणूया तेवढं तिथपर्यंत बघण्याची दृष्टी तर नाही आहे आपल्याकडे तरीसुद्धा मला याची खा हा खूप उत्सुकता आहे की हे कसं दिसतं हे ब्रम्हांड म्हणजे नक्की काय आहे याच्याबद्दल खूप काही उत्सुकता वाट